सात तीन दोन हजार तीन आठ नऊ दोन हजार पाच आठ सहा दोन हजार तेरा चार पाच दोन हजार पंधरा तीन एक दोन हजार सहा